दोन हप्त्यापहिले मी आपल्या भावाला गिफ्ट करण्यासाठी दोन ट्रीमर ऑर्डर केले होते एक गोल्डन कलरचं ऑर्डर केलं होतं आणि एक ब्राेंझ कलरचं ऑर्डर केलं होतं मला काही सेम आलं नाही आहे ऑर्डर मी गोल्डन ऑर्डर केलं होतं त्याच्यावर मला व्हाईट आलं आहे आणि जे ब्राँझ केलं होतं त्याच्यावर मला निळ्या कलरचं आलं आहे खूप चीप क्वालिटी लागत आहे आणि बॅटरी बॅकअप एवढा बेकार आहे एवढा रद्दड आहे की पाच मिनिट पण चांगल्यानं चालत नाही आहे आणि वायर पूर्ण कातरलेली होती ट्रीमरची आणि त्याच्यासोबत जे केबल असतो ते पण नाही दिलेलं आहे आणि बॅटरी एक तास चार्ज कर केल्यावर बी ते पाच मिनिट पण चालत नाही आहे चांगलं ना ब्लेडची क्वालिटी एवढी बेकार आहे म्हणजे स्कीनवर ट्रीम केल्यावर रक्त निघून राहिलं आहे असा आहे ते त्याची मॅन्युफॅक्चरिंग एक बिलकुल चांगली नाही केलेली आहे आणि बहुत चीप क्वालिटीचं आहे कलर पण सेम नाही आहे काही नाही आहे बहुत चीप क्वालिटीचं आहे